मराठी भाषेतील माझ्या आवडतीचे शब्द प्रेम माय आभाळ सुगंध ओढ मधाळ चांदनं शांतता तृप्ती आणि पाऊस ही आहेत या सगळ्या शब्दांमध्ये मराठी भाषेतील गोडवा सामावलेला आहे म्हणून मला ही सगळी शब्द खूप आवडतात प्रेम हा शब्द प्रेम या शब्द मला खूप आवडतो कारण प्रेम हा शब्दामध्ये मराठी भाषेतील गोडवा सामावलेला आहे प्रेम शब्द म्हटलं की कोणीतरी आपला असल्याचा भास आपल्याला होतो त्यानंतर माय हा शब्द माय या शब्दामध्ये देेखील मराठी भाषेतील गोडवा सामावलेला आहे माय हा शब्द आपल्या मनातील सगळ्यात जवळचा शब्द आपल्याला आवडतो कारण माय ही आपल्या मनाच्या सगळ्यात सगळ्या व्यक्तींपेक्षा माय ही आपल्या मणाच्या सगळ्यात जवळ असते त्यानंतर आभाळा हा शब्द आभाळ हा शब्द आकाशाच्या भव्यतेसाठी वापरलेला आहे आकाश आभळ हा शब्द आपण म्हटला की लगेच आकाशाची भव्यता आपल्या मनामध्येे येते त्यानंतर सुगंध हा शब्द सुगंध म्हटला की लगेच मनात विविध प्रकारचे फुलं येतात आणि आपल्या आसपासच्या वातावरणाला देखील सुगंध असतो ओढ हा शब्द ओढ हा शब्द मराठी भाषेतील गोडव्याने निर्माण झालेला आहे ओढ ओढ म्हणजे कोणाची तरी आस आशा आणि ओढ लागणे म्हणजे आपल्याला कोणाची तरी ओढ लागते त्यानंतर मधाळ हा शब्द मधाळ या शब्दामध्ये खूप गोडवा आहे मधाळ म्हणजे अतिशय गोड आणि मला हा शब्द खूप आवडतो

त्यानंतर शांतता हा शब्द हा शब्द देखील मला खूप आवडतो त्यानंतर तृप्ती तृप्ती म्हणजे समाधान आजकाल तसं देखील कोणालाच समाधान नसतं परंतु आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तृप्ती भेटली पाहिजे समाधान भेटलं पाहिजे त्यानंतर पाऊस हा शब्द पाऊस हा शब्द लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सग सर्व सर्वांनाच आवडतो मराठी माणसाच्या मनातील सगळ्या जवळचा शब्द आहे पाऊस त्यानंतर माझ्या आवडीचे वाक्य आहेत आयुष्य खूप सुंदर आहे फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण सुंदर हवा प्रत्येकजण म्हणत असतो की माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत मला त्यांना खूप सामोरे जावं लागतं असं तसं परंतु आपलं आयुष्य खूप सुंदर आहे पर फक्त फरक एवढाच आहे की आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोणाने पाहतो प्रत्येकाचा आपल्या स्वतःच आयुष्यकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा असतं आपण जसं आपल्या आयुष्यकडे बघू तसंच आपल्याला ते भासत असते म्हणतात ना जशी सृष्टी तशी दृष्टी तसंच आपण जसं आपल्या आयुष्याकडे बघतो तसंच आपल्याला आपलं आयुष्य वाटतं आपण जर म्हटलं की माझं आयुष्य खूप सुखदायी आहे तर सुखदायी वाटतं आपण जर म्हटलं की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे तर दुःखच वाटतं त्यानंतर दुसरं वाक्य आहे आपल्याला आपण ओळखणे हाच खरा आत्मसन्मान आपल्याला आपण ओळखून आपल्यातील आत्मविश्वास जागा करणे हाच खरा आपला आत्मसन्मान आहे त्यानंतर माझं तिसरं आवडतीचं वाक्य डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे तर ते असं आहे की स्वप्ने ती नाही जी झोपेत पडतात स्वप्ने ती आहेत जी झोपूच देत नाहीत हे वाक्य मला खूप आवडतं लहानपणापासून मी जेव्हापासून हे वाक्य वाचलय तेव्हापासून मला हे वाक्य खूप आवडतं माझं त्यानंतर मराठी बोलत असल्याचा मला खरंच खूप अभिमान आहे कारण प्रत्येकाला आपली मातृभाषा ही प्रियच असते आणि माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून मला मराठी बोलत असल्याचं खूप अभिमान आहे